सामुदायिक आता सामुदायिक गेम जसे जसे खेळ झाले आता असा आ आता कुस्ती कुस्ती हा काय गेम आहे आपल्या शहरातील कसरतीचा गेम कुस्ती तर आपल्या सामुदायिक ह्याच्यात जुळलेला आहे जसे दोन पुरुष एकामेकासोबत भिडन करतात शरीराची चालना होते एकामेकासोबत झाल्याने कोणी पडतं कोणी उडतो आणि शरीर आपलं मेंटेन रहाते जसा आता कुस्ती झाली खो खो झाला खो खोमध्ये जे सात प्लेयर आहेत ते अवतीभवती फिरतात आणि एक प्लेयर किंवा दोन पेयर कित आणि तीन प्लेयर ते फिरतात आणि एक प्लेयर दुसऱ्या प्लेयरला खो करतो आता त्यामुळे तिथं जे सर्कलमध्ये जे होते आणि जे आपलं हृदयाची आणि जशी आपली शारीरिक हाय जशी हालचाल खूप सारे होते आपल्या शरीरातील घाम निघतो आणि आपलं जसे पोटेंशियल आपल्या शरीराततली एनर्जी अशी भार बाहेर येते आपण त्या गेमाजोगते होतो आणि आपण त्या गेमाला आपल्या अंदरून आणि आपण त्याला जाणून घेतो की तो गेम कसा आहे आणि काय आहे आणि जसं खु कबड्डी झालीय आता कबड्डीमधे सात जण असतात आणिक एक जो रेड मारतो आणि रेडर जेव्हा रेड मारतो तेव्हात बाकीचे ते ही लोक जेव्हा त्या सामुदायिक लोक त्या खेळाला पाहतात तेव्हा तो आपल्यासारखा गेम आहे किंवा आपण जो खेळून राहिलो तर गेम असं प्रत्येकाला वाटते की आपण तो गेम खेळत आहे पण ते लोक प्रेक्षत जरी असले तरी त्या लोकांना असं वाटते की आपण तो गेम खेळत आहे खोखो कबड्डी क्याव कुस्ती आणि लोक खूप सारे चेयरिंग करतात आणि प्रे आणि तिथले प्लेयर खूप सारे उत्सुक होऊन अधिक आणि अधिक चांगला गेम करण्याचा प्रयत्न आता जसं शहरी भागात झालेलं आहे खूप सारे मुलं आता पुनत राहतात पण गा जे ही ग्रामीण भागातील मुले हेएन आता ही जी खो खो कबड्डी किंवा असे गेम खेळत आहेत क्रिकेट खेळत आहेत जसे एक्स्टन म्हणजे आऊटडोअर गेम खेळत आहेत आपल्या शरीराला चालना देत आहेत आणि शरीर मेंटेन ठेवते जसे शहरातील भागाला भागातील लेकरांना डिफ्रेशन मेंटेनन्स प्रॉब्लेम होताहे खूप सारे डिप्रेस होताहेत पण गावातील असा कोणताच जसा प्रकार घडून येत नाही कारण त्यांची मेंटल अवस्था चांगली आहे कारण ते खेळतात आणि शारीरिक अवस्था जर शरीर चांगलं असलं दिमाग चांगला राहतो आणि इथं शहरातल्या लोकांच्या शरीरच चांगलं नव्हते तर त्यांचं दिमाग नाही आणि ते डिप्रेशनमधे जातं आणि त्यांना शहरातील लोकां शहरातील मुलांना समुदाय समजत नाही पण गावातील ग्रामीण लोकांना सामुदायिक खेळ समजतात समास समसते आणि सामुदायिक सामुदायिक गोष्टी समजल्यामुळे माणूस अजूकच अजूक कल्पनेत आणि त्याच्या शरीरात अशा खूप साऱ्याबद्दल येतात आणि जे सामुदायिक गेम खेळल्यामुळे आपल्याला चालना मिळतो आणि हे राहतो आणि जसे सामुदायिक आणि सांस्कृतिक गेम आहेत जशा खूप सारे स्त्रियांसाठी विशेषतः जसे गरबा खेळतात आणि गरबा फुगडी असे गेम खेळल्यानं स्त्रियाची एक स्टुडन एनर्जी त्यांचापण त्यांच्यापण शरीराला चालना वेटते आणि ते पण खेळतात आणि त्यांनाही खूप सारा आनंद येतो आणि जे लेझीम असतात त्याचं प्रॅक्टिस होते आणि गरबा खेळणारे खूप सारे नवरात्रीला येणारे महिला आपल्या दांड्या घेऊन येतात आणि ते खेळतात दांडिया खेळल्यामुळे त्यांनापण आनंद होतो आणि जे आपण गेम खेळतो ते आपल्या मेंटल लेवलसाठी खूप चांगलं आहे ते पोटेंशियल लेवल आपली शारीरिक रचना आपले शरीर आणि आपले हार्टरेट हे गुड चांगले चांगल्या प्रकारे चालतात आणि ते महिला महिलांस महिला खूप साऱ्या प्रोस्साहन करत आहेत आता आणि अजूकन अजूक प्रोस्साहन करा आणि महिलांनी हा गेम खेळा की त्यांच्या शारीरिक जसे पुरुषाच्या शारीरिक चालना पाहिजे तशी महिलांना चा चालना पाहिजे महिला जसे आता ती घरात काम केल्यामुळे त्यांना एवढं देई पण त्यांनी नवरात्रीला यावं आणि खेळावं लेझीम खेळावं अशा अनेक साऱ्या गोष्टी त्यांनी यावं आणि खेळावं आणि त्याच्यात पोटेंशियल भाग घ्यावा आणि त्यांनीपण सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यावा जसे पुरुष पुरुष जसे पुरुषप्रधान म्हणतात जसे सामुदायिक आहेत तसेच स्त्रियांना सांस्कृतिक प्रधान म्हटले जावे कारण स्त्रियापण जेवढ्या महत्त्व जेवढे पुरुष महत्त्वाचे आहेत तेवढ्या स्त्रियापण महत्त्वाच्या आणि स्त्रियांनापण सारखं पोटेंशियल एनर्जी मिळावं तर त्यांनी यावं आणि प्रसिसाद द्यावा